मी एक परवा दुकानातून एक बाटाची चप्पल आणली ती चप्पल दुकानदाराला घासाघीस करून त्याच्याकडून कमी करून आणि एक बूट आणला तोही तसाच रेड चीफचा पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला ते म्हणाले बुवा हे कंपनीचा माल आहे असा आहे तसा आहे पण मी म्हटलं बुवा याची काय गॅरंटी आहे तरी मी त्याच्या गॅरंटीवर घेऊन गेलो पण घरी आणल्याबरोबर जसंही मी तो घातला तसा तीन ते चार दिवस फक्त माझ्या पायात चांगला राहिला त्याच्यानंतर तो आपोआपच त्याचे जे पॅकिंग आहे जे लावलेले असते पायाला ते आपोआप निघून आले त्याच्यामुळे हे जे बूट आहे कातड्याचे बूट किंवा रेग्झिनचे बूट हे चांगले असतात आणि ते आपण घेतले तर आपल्या काला काही पायाला फायदा होत नाही त्याच्यामुळे जे बूट आहे बूट रेग्झिनचे जे आहेत ते कटतात कटल्यामुळं ते लवकर बदलावे लागतात आणि आपण जे मोठे एवढ्या महागात देतो अमाऊंट आपली आपण पैसे देतो ते वाया जातात त्यामुळे तशा प्रकारचे आपण बूट घ्यायला नाही पाहिजेत आणि बाटाची जरी फक्त नावच ब्रँड आहे आणि रेड चीफचं नावच ब्रँड आहे पण ते काही घ्यायला नाही पाहिजेत असे माझे वैयक्तिक मत आहे